मला पेंटिंगची पेंटिंग करायची फारच आवड आहे मी सर्वत्र पेंटिंग करू शकतो आणि ही पेंटिंग लोकांना खूप आवडते तसेच ते विकतसुद्धा मागतात माझी पेंटिंग ही जास्तीत जास्त विकसि झाली पायजे यासाठी मी त्यांना काही पेंटिंग फुकटात दिल्या आणि त्या स्वत ला स्वत हून दुसऱ्याला दुसऱ्यांना दाखविले स्वत हून दुसऱ्यांना दाखवल्या तर त्यांना त्या फारच आवडल्या काही दिवसांनी असा प्रसार झाला की त्यामुळे त्या पेंटिंग माझ्या स्वत च्या घरूनच विकल्या जायच्या आणि ज्या वेळी त्या पेंटिंगला मी मार्केटमध्ये विकण्यास आणायला सुरुवात केली त्या वेळी त्या खूपच विकल्या जायच्या आणि त्या पेंटिंगला बाजारपेठेमध्ये खूप पैसा कमावून मला फार आनंद झाला अशा प्रकारे मी पेंटिंगचा विकास केला